भारतातली आरोग्यसेवा छान आहे पण बऱ्याचश्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप काही कमी आहे जसं की आता हॉस्पिटलमध्ये जसं मोठे मोठे हॉस्पिटल आहे मेयो असले मेडिकल असले डागा असले त्याच्यामध्ये बरेचसे काही असे पेशंट येतात की त्याला ॲम्ब्युलन्सची सुविधा खूप कमी राहते आणि स्टेचरची सुविधाही त्यांना कमी भेटते स्वत च्या पेशंटला स्वत घेऊन जावं लागतं ही थोडंसं भा प्रॉब्लेम आहे

या आरोग्यसेवा सरकारी आरोग्यसेवामध्येही प्रॉब्लेम आहे आणि बऱ्याचश्या गोष्टी अशा आहेत की कधी कधी पेशंट पेशंटसाठी पेशंटला बघायला त्याच्या जरी घरचे लोकं नसले तर नर्स लोकांची कमी असते डॉक्टर लोकही कमी असतात पेशंटला पटकन असं ट्रीटमेंट दिली जात नाही बरेचसे लोकं बरेचसे अशे पेशंट आहे की डॉक्टर कमी असल्यामुळे पेशंट मरणागती जातो आणखी रहात नाही आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये की त्यांना गोळी दवाई असं म्हणतात की फ्रीमधे मिळाली पाहिजे पण मिळत नाही तर सगळं बाहेर प्रायव्हेटमधून त्यांना घ्यावं लागते म्हणजे फ्रीच्या हॉस्पिटल बनतात तरी पण फ्रीची त्यांना काही अशा आरोग्यसेवा मिळत नाही तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्रायव्हटसारखं तिथं करावं लागतं आहे